हो हो मी कलमी आणि बियामधून रोपे उगवण्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे मी माझ्या घरच्या गच्चीवर विविध भाज्या आणि फुलझाडे लावली होती आणि त्यांचे बीज प्रसार किंवा कलमद्वारे नवीन रोपे तयार करण्याचा प्रयोग केला काही यशश्वी झाले तर काही अपयशही ठरले मी शिकलो की मी शिकलो की योग्य माती पाणी आणि सूर्यप्रकाश दिल्यास झाडे चांगली वाढतात काही लोकांना मी रोपे दिली आणि त्यांनाही त्याचा आनंद वाटला लहानशा प्रयत्नाने आपण निसर्ग वाचवू शकतो आणि इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो हे जाणवले पुढे अधिक लोकांनी स्वतःच्या अंगणात झाडे लावावीत असे मला वाटते